मासेमारी करण्याचा दैनंदिन जीवन एक ठराविक आमचं झालेलं आहे रोज सकाळी आम्ही सगळे लोक मिळून आम्ही सकाळी सकाळी एकदम पहाटे सकाळी न आम्ही जात असतो आणि पाण्यामध्ये आम्ही दोन तीन प्रकारचे आमच्यापाशी ऑ हे आ आहे की पकडायचे कधी आम्ही काटा टाकून ठेवत असतो समजा पाण्यामध्ये त्यामध्ये पण मासे येतात त्यानंतर आम्ही बोटिंगमध्ये जाऊन माझे मित्र लोक पण असतात त्यामध्ये तर आम्ही मोठ्ठी जाळं ते त्यामध्ये टाकतात त्यामध्ये वन पहिल्या याच्यामध्ये मासे पकडतात मग त्या मासे मग दुसऱ्या याचात पकडतो म्हणजे दोन तीन प्रकारचे आम्ही तिथे जाळे टाकतात आम्ही पाण्यामध्ये तर ते पाण्यात टाकून ते मग पूर्ण जेवढ्या पण मासे त्या पाण्यामध्ये आले त्या आम्ही काढतो त्यानंतर वेगवेगळ्या मासे ति तिथेच त आम्ही सगळ्यात पहिले तर जेवढ्या मासे आले त्या सगळ्या आम्ही आमच्या पिशवीमध्ये टाकतो ठीक आहे सकाळी पहाटे सहा वाजतापासून तर आम्ही ज दुपारी तर म्हणजे बारा एक वाजेपर्यंत तर आम्हाला तो पूरा नियमित तो टाईम लागतो तेवढा तेवढा वेळ बिलकुल लागतो की पकडायसाठी त्यानंतर आम्ही ते मासे घरी आणतो घरी आणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मिक्स मासे असतात जाळ्यामध्ये तर सगळ्या प्रकारच्या मासे पकडले जातात तर बोंबिल मासे पकडून घ्या सुके मासे खूप सारे असे अलगअलग प्रकारचे मासे राहतात ते आम्ही घरी आल्या अलगअलग करतो मग ते अलगअलग केल्यावर संध्याकाळी आम्ही पाच ते साडे सहाच्या दरम्यान आम्ही घरून निघतो ठराविक जागी असे बाजार राहातो त्या बाजारामध्ये हर रोज जसं सोमवार झाला मंगळवार झाला बुधवार असे अलगअलग जागी हर अलगअलग आठवड्यामध्ये हिशोबाने आम्ही बाजारामध्ये जातो आणि त्या मासे विकतो तर तिथे पण विक्री गेल्यावर आम्ही अलगअलग घरूनच करून टाकतो की बोंबिल मासे पकडा काटेवडी मासे पकडा बिना काटेवाले मासे सुके मासे हे सगळे अलगअलग आम्ही तिथे लावून ठिकतो आणि बोललो प्र विषय राहला तर मोठ्या बाजाराचा तर असे मेवोपाशी खूप मोठा एक बाजार आहे आमच्या इकडे मच्छी मार्केटचा खूपच मोठा बाजार आहे तिकडे झाला आमच्या इकडं जसा कुर्ला बाजार झाला असा खूप सारे दोन तीन जागेत मोठ्या मोठ्या मासेचा ठिकाण आहे